गाव किंवा शहर म्हटलं तर मला तसं तर दोन्ही आवडते स दोघींचे आपलेआपले फायदे आणि आपलेआपले नुकसान असतात जसं शहरात टेक्नॉलॉजी फार आलेली असते फार तुम्हाला गोष्टी माहीत असतात कुठे कसं जायचं काय करायचं व्यतिरिक्त मनोरंजनाचे वेगळेच साधन अवेलेबल असतात तसे गावात नसतात गावात पण असतात पण ते वेगळे असतात तर मला शहर पण आवडते आणि मी मोस्ली शहरातच राहिले आहे त्यामुळे मला शहरच आवडते पण गावातलं जे निसर्ग असतं गावातली जी स्वच्छ हवा असते ऑक्सिजन असतो त्याच्याबद्दल मला फार इंटरेस्ट वाटतो फार आकर्षण वाटतं की तिथे जावं गावात राहावं कारण तिथलं आयुष्य फार शांत असतं शहरात काही म्हटलं तरी धापाधापी असते पळापळी असते सतत तुम्ही बिझी असता गावात म्हटलं तर थोडंसं आपल्याला बसायला निवांत वेळ असतो पहायला वेळ असतो निसर्ग असते छान स्वच्छ हवा असते स्वच्छ पाणी असते आणि सगळंच काही जे तुम्हाला निसर्गातून मिळेल ते तुम्हाला तिथे मिळतं